सत्यघटनावर आधारित आ मला अधिक प्रका वाचन केलेलं नाही परंतु जे मोजके वाचन केलेले आहेत ते आत्मचरित्र आत्मकाशी सत्य घटनावर आधारित वाचन आहेत आपल्या ऐकीवात असेल की जिल्हाधिकारी भारुटसाहेब यांनी त्यांच्या आत्मचरित्रावर जे पुस्तक लिहिलेलं आहे ते मला खूप भावलेलं आहे एका भिल्ल समाजामध्ये जन्म घेऊन त्यांच्या जीवनाची सत्य घटनेवर आधारित आदिवासी समाजात जन्म घेऊन भारुडसाहेब पाणी या जगामध्ये आपला झेंडा रोवला किंवा आपल्या कीर्तीचा सुगंध दरवळला त्याचं मला खूप अप्रूप असं वाटतं तसेच आपल्या महागावचे कलेक्टर र रमेश जी घोलप साहेब यांनीसुद्धा त्यांच्या जीवनचरित्रावर जे पुस्तक लिहिलेलं आहे सत्यकथेवर आधारित तेसुद्धा कलेक्टर आहेत झारखंड राज्यामध्ये त्यानीसुद्धा जे सत्यघटनेवर आधारित लिहिलेलं पुस्तक मला खूप भावलेलं आहे